हॅलो नाही मीच तुम्हाला शोधतो आहे दिलीपराव तुम्ही कुठे असताय सध्या अच्छा अच्छा हां जर हां जरा काय कामात होतो चार दिवस हा येईन ना हा बरं आहे बरं आहे काय नाही आहे बरा आहे हो हो हो हो चांगली केली आहेत त्याने हो हो हो हो हो हो हा त्या त्यानं केली आहेत हो बरा आहे ठीक आहे तरी सुद्धा बरं का दिलीपराव काही गोष्टी जरा अपुऱ्या वाटत आहेत की काही ठिकाणी कचराकुंड्या कचराबाहेर सगळा साठलेला आहे येता जातात ती कुत्री येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगावर जातात तर ते कचऱ्याचं एक नियोजन झालं पाहिजे आपल्या तिथं आणि दोन तीन ठिकाणी लाईटच नाही त्यामुळे जेष्ठ नागरिकांना त्रास होतो रात्रीचा जाता तर ह्या छोट्या मोठ्या समस्या पण नगरपालिकेला सांगून त्या झाल्या पाहिजेत हां आणि जेष्ठ नागरिका हां जेष्ठ नागरिकांना योग्य ठिकाणी असं बसायला बाक पाहिजे होते हां हां हां हां हो हां बरं बरं हो हो हो बरोबर बरोबर हां हां हां हां ठीक एक राजवाडा ते आपली बस जी आहे तर ती जरा वेळेत आली तर बरं होईल जाय यायला आपल्याला इथं काय नाही हां हो पण तो प्रश्न येस टी खात्याचा आहे नगरपालीकेच्या संदर्भातला नाही तो आणि हां हो हो हो हो हो तर आणि आपल्या भागामध्ये जरा झाडं लावून आपलं नगर जरा सुशोभित केलं तर बरं होईल बाहेरच्यादृश्टीनं येणारे पर्यटक जरा आनंदी राहतील असं काही करता येईल बघूया चालेल आहेत आहेत आहे हा पण एकंदरीत आहे काम चांगलं आणि दुसरं आहे रोज ती कचरा गाडी येते कचरा घेऊन जाते त्याच्याबद्दल बरं वाटलं मला कचरा गाडी येते हां कचरा गाडीचं नियोजन चांगलं हां चांगलं आहे चांगलं आहे बरोबर बाकी हो बरं बरं नक्की नक्की नक्की हां आब आभारी आहे तिथे ओके ओके